हो आपला सण म्हणजे पहि पहिला सण म्हणजे गुढीपाडवा ह्या गुढीपाडव्याला सर्वच हिंदू हा सण साजरा करतात का आपली काठी घ्यायची त्याला स्नानाला तेल लावायचं स्नान घालायचं नंतर त्याला ठिपके मारून छान साडी नेसवायची आंब्याचे डहाळे गाठी आणि आंबा लिंबाचा पाला वगैरे सर्व ठेऊन कैरी समोर ठेऊन सर्व असं बा बांधून आपण ते गुढी उभारतो वर तांब्या वगैरे कलश व वाढवून सगळं आणि तो सर्वजण हिंदू सा साजरा करतात आणि मेन म्हणजे त्या दिवशी स श्रीराम वनवासातून आल्यामुळं आणखीन एक त्याच्या आनंद आपल्याला घ्यायला भेटतो आणि दुसरा सण आहे चैत्र गौर चैत्रगौरमध्ये सगळ्या सुवासिनी चैत्रगौरी मांडतात पुजतात सर्वांना बोलावतात एकमेक एकमेकांकडे जातात हळद आपलं हळद कुंकू देऊन हरभऱ्याची डाळ पन्हं वगैरे देतात तो फार सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि तिस तिसरा सणामध्ये म्हणलं तर आपण नागपंचमी हा सण घेऊ नागपंचमी सणाला आपण नाग देवतेची पूजा करतो नागाची पूजा का करायची कारण आपण आपल्या याच्यामध्ये सर्व प्राण्यांनासुद्धा मान दिलेला आहे हिंदू धर्मामध्ये त्यामुळं आपण नागालासुद्धा तेवढंच भाऊ असं भाऊ समजून आपण नागाची पूजा करतो लाह्या देणं दूध लाह्या देणं वगैरे सगळं आणि तिसरा सण म्हणजे पोळा पोळा हा आपण बैलांचा सण प्राण्यांचा सण आहे आपण पण त्यांची व्यक्त करण्यासाठी आपल्या आपण बैलांची पूजा करतो त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवतो आणि तिसरा सण आहे संक्रांत संक्रांतीला आहे देवाणघेवाण करून हळदी कुंकू साजरं करतात